महाराष्ट्रात आमच्या कुलधर्म कुलाचाराला पुरणपोळीचा खूप मान आहे आणि हरभऱ्याचे डाळ शिजवून त्यात गूळ घालून वेलची पावडर वगैरे घालून पुरण शिजवून ते पुरण तयार केलं जातं पुरणाचा गोळा आणि कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेऊन त्यात पुरण भरून ती पोळी तयार केली जाते आणि साजूक तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर ही पोळी खाल्ली जाते दुसरा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तांद र नारळा नारळ आणि गूळ घालून आणि खसखस घालून हे गॅसवर शिजवलं जातं आणि तांदळाची पिठी ची उकड घेऊन त्या तांदळाच्या पिठीच्या व पात्या पाती करून तयार करून त्यात मोदकाचं सारण भरलं जातं आणि मोदक तयार केलं जातो आणि परत त्याची वाप घेतली जाते आमच्या गणपती बाप्पाला हा उकडीचा मोदक खूप आवडतो तिसरं म्हणजे थालीपीठ थालीपीठ सर्व प्रकारचे धान्य आम्ही घेऊन भाजून काढतो आणि त्याचं पी त्याचं पीठ तयार करून त्यात तिखट मीठ आपल्या आवडीप्रमाणे ओवा तिळ घालून भरपूर कांदा कोथिंबीर घालून तव्याला तेल लावून ते थालीपीट तयार केलं जातं तिच्यावर झाकण ठेवलं जातं अतिशय खमंग आणि सुंदर असं थालीपीठ तयार होतं आणि लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर ते खूप छान लागतं